आमच्या केळझरमध्ये केळझरमध्ये एक मंदिर आहे गणपतीचे त्याच्या खाली भुयार आहे भुयारात नाही का राक्षस लोक राहत होते रात्रीची नाही का ते येणंजाणं करत होते तिथून ते पाणी प्यायला वगैरे विहिरीवर येत होते त्याच्यामुळं ते कोणाला तरी सापडले वाटते ते दिसले पण ते काही लोकं रात्रीचे नव्हते जात मग दिवसा जाय लागले मंदिरात मंदिरात जाताना त्यांना मग मग गणपतीचं दर्शन करत होते तिथे मग याचा वध झाला राक्षसाचा त्याला भिमानं केला वध त्याचा पहिले एकचक्री गाव होतं ते केळझर आता त्याला केळझर म्हणते आणि बाहेरचे लोक पुष्कळ येतात तिथे सहल वगैरे घेऊन येतात गाडीने येतात आणि तिथे डबे वगैरे खाते कोणी स्वयंपाक करते मग स्वयंपाक झाल्या जेवण जेवण झाल्यावर मग काही खेळते कोणी खो खो खेळते लंगडी खेळते फुगडी खेळते तिथे गार्डन सुद्धा आहे गार्डनमध्ये फिरायला जातात मोठ्ठं मंदिर आहे तिथे जागा पण चांगली आहे मोठी चांगले बाहेर गावाहून येतात लोक संध्याकाळपर्यंत थांबतात तिथे वर शंकरजी शंकरजीची मूर्त आहे बाजूनं खाली साईबाबाची आहे विठ्ठल रखमाईची आहे गजानन महाराजाची आहे पाच सहा मूर्त्या विठ्ठ रखमाईच्या दोन मूर्त्या आहे बाहेर गावाहून आलेले सगळे लोक दर्शन घेतात त्याचे संध्याकाळपर्यंत आणि जात नाही मग संध्याकाळ व झाली का मग गावाला निघतात ते जे